आपला भारत देश हा मुख्यतः हिंदू धर्मासाठी म्हणजे सनातन धर्मासाठी प्रसिद्ध आहे तर अध्यात्म म्हणजे आपला जो मानवी जन्म असतो तो चौऱ्यांशी लक्ष योनीतून वेगवेगळ्या ह्याच्यातून फिरून जीवांमधून फिरून उन्नत उत्क्रांत होत आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला असतो तर या मनुष्यजन्मामध्ये आपण आपल्या स्व स्वरूपाची ओळख करून घ्यावी हा उद्देश अध्यात्माचा असतो इथे संसार व परमार्थ म्हणजे अध्यात् अशा भूमिका असतात या आपल्या संसारामध्ये आपण आपलं शरीर मन बुद्धी या सगळ्या बाह्यप्रेरणा घेऊन बहिर्मुख होऊन जगत असतो संपूर्ण जगभर आपण सॉरी जन्मभर आपण बहिर्मुख होऊन जगत असतो पण अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अभ्यास आत्मा ह्या अत्यंत सूक्ष्म असतो भगवद्गीतेमध्ये ज्यामध्ये महाभारतामध्ये युद्धाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्याच्यामध्ये त्याने आत्म्याचं निरूपण केलेला आहे तर आत्मा हा जसं शरीर वस्त्र म वस्त्र बदलतो तसा आत्मा हा आपले शरीर बदलत असतो आणि वेगवेगळ्या जीवांमध्ये प्रगत होत असतो तर रामायण महाभारत ही आपल्या धर्माची मुख्य काव्यं आहेत भगवद्गीता ह्याच्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचा उत्तम असा उपदेश केलेला आहे तर अध्यात्मासाठी आपण अंतर्मुख होऊन अष्टांगयोग किंवा ध्यानधारणा वगैरे जपजाप करून आपल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा